हॅलो स्विगी तर मी एक ऑर्डर केलं होते दोन पिझ्झाचं आणि एक कोल्ड्रिंकचं ते ऑर्डर मला आता नाही हवं आहे आणि त्याचं मला रिफंड हवं आहे माझ्या सॅमसंग ॲपच्या वॉलेटवरती प्लीज त्याच्यावर तुम्ही रिफंड करून टाका ही अशी विनंती